हॅलो डॉक्टर अहो पोटात लय दुखा लागलं आहे अहो परवा तुमच्याकडं औषध घेऊन गेलेलो आता लय दुखा लागलं आहे पोटात नाही पडलेला किडनी स्टोन झालेला मग तुमच्याकडनं औषध घेऊन गेलेलो एक दिवस जरा बरं वाटलं आणि आता आन जास्तच दुखा लागलंया बरं बरं बरं चालतं आहे मॅडम डॉक्टर उद्या तर राहील का दुखायचं आत्ता काय तर औषध सांगा की अहो लै दुखतं आहे बरं बरं बरं बरं उद्या किती वाजता याय किती वाजता दवाखाना उघडा आहे बरं बरं चालतं आहे हां हां ठिऊका